अनेक जनतेला ऑनलाईन वाचायला आवडतं पण ती एक तर पी डी एफ असते त्याच्यात ते आपण जे वर स्क्रोल करतो तेव्हा ते ॲक्च्युअली ते लिंक लागत नाही ते मागंपुढं होतं किंवा ते एक्सपांड करावं लागतं कधी बोटाने परत लहान करावं लागतं या गोष्टीचे फारच तोटे आहेत एक आहे की डॉक्युमेंटेशन रेडी असतं ते याचा फायदा असा आहे की तो आपण प्रिंट करू शकतो परंतु कॉपीराइटचं काय नियम आहे माहिती नाही अनेक गोष्टीचं आपण डायरेक्ट प्रिंट करून सर्क्युलेशन करू शकत नाही हे पण तोटे आहेत त्याच्यात